मागे मी ज्या काही फूड ऑर्डर केल्या होत्या त्यासाठी मी ऑटो पे ठेवलं होतं जेव्हाही फूड ऑर्डर दिली जायची तेव्हा त्याचं ऑटोमॅटीक पेमेंट जो जे पैसे माझे कट व्हायचे माझ्या अकाऊंटमधनं आणि ते तुमच्या ह्याच्यात यायचे तर हा जो ऑटो पे आहे तो आता मला रद्द करायचा आहे म्हणजे मी जेव्हाही फूड ऑर्डर करेन तेव्हा ते प पेमेंटच्या ॲपवर जाऊन मला तिथे मी स्वत त्याचं पेमेंट करेन आणि ऑटो पे झालं नाही पाहिजे तिथून अशी व्यवस्था मला करायची आहे कारण कधीकधी काय होतं की तिथे कोणी कधी लहान मुलं मोबाईल वगैरे घेत असतात तर ते चुकून काही फूड ऑर्डर करू शकतात आणि मग ते पैसे आपल्या अकाऊंटमधनं जातात म्हणून मग ते पेमेंट पेमेंट ॲपवर जाऊन ओ टी पी टाकून मगच ते ती एक सुरक्षित पद्धत वाटते म्हणून मग ते फूड ऑर्डरसाठी जो ऑटो पे सेट केला आहे तो आपण आम्ही रद्द मी रद्द करू इच्छितो तर तसं तुम्ही मला करून द्याल का अच्छा ठीक आहे हां तर पेमेंटच्या पर्याय आहेत त्या तिकडे जाऊन ते ऑटो फीचर ऑटो पे फीचर बंद करायचं तर ते ते आपण करूया तर तुम्ही मला ते लवकरात लवकर करून सांगा की कसं ते बंद झालं आहे का आणि मग मी एक परत एक फूड ऑर्डर करेन आणि मग तेव्हा मला ते पेमेंट ॲपवरच घेऊन गेला पाहिजे तो आणि ऑटो पे नाही झालं पाहिजे अशीच व्यवस्था असायला हवी तर तशी व्यवस्था मला हवी आहे धन्यवाद